योग ही एक व्यायाम पद्धती नाही तर ती एक जीवनशैली आहे योगामुळे आपलं सर्व शरीर आपलं सर्व आयुष्यच बदलून जातं युवा वृद्धोती वृद्धोवा व्याधितो दुर्बलो अपिवा म्हणजेच योग हा सर्वजण करू शकतात तरुण माणूस असू दे वृद्ध माणूस अतिवृद्ध दुर्बल किंवा रोगी हे सर्वजण योग करू शकतात त्यामुळे योग हा सर्वांनी करावा त्यामुळे श शरीराबरोबर मनही स्वस्थ आणि निरोगी राहतं योग हा त्यातील हालचाली या आपल्या श्वासाबरोबर होत असतात त्यामुळे आपलं शरीर आणि मन यांची एकतानता होते आणि आपण योग हा शरीर आणि मनाबरोबर केल्याने आपल्याला त्याचे अधिक फायदे मिळतात योग केल्यावरती आपल्याला जास्त थकवा येत नाही सावकाश हालचाली य योगामध्ये असतात त्यामुळे आपण योग वृद्ध लोकंदेखील योग करू शकतात योगमध्ये आसनं किंवा आणि प्राणायाम असे त्याचे प्रकार असतात आसनामध्ये आपण वेगवेगळी आसनं करू शकतो त्यामध्ये बसून झोपून उभे राहून अशी आसनं करता येतात प्राणायामदेखील आपण श्वासाच्या आत बाहेर घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींना प्राणायाम असं म्हणतात त्याने आपल्याला प्राणायामाने दे आपल्याला खूप फायदा होतो आणि आपलं आयुष्य बदलून जातं